हॅलो नमस्कार सर मला तेवीस मे या दिवशीची ट्रेनबद्दल माहिती हवी आहे सर मला सोलापूर ते दिल्ली असा प्रवास करायचा आहे आणि माझ्यासोबत दोन फीमेल आणि एक मेल आहे आणि सर लहान मुलांमध्ये दोन मुलं आहेत तर आपल्याला लोवर बर्थ मिळेल का सर आणि सर ए सी देखील पाहिजे